वृद्ध लोकं हे स्वतः बीमार पडल्यानंतर दवाखान्यात जाऊ शकत नाहीत स्वतः जाऊ शकत नाहीत किंवा त्यांची मुलंबाळं त्यांच्या जवळ नसतात ती नोकरीसाठी बाहेरगावी असतात त्यामुळं त्यांना नेणारं कोणी नसते आणि नेणारं असून ते स्वतः जाऊ शकत नाही म्हाताऱ्या वयाबद्ध वयामुळं ते स्वतः जाऊ शकत नाही अशी त्यांच्या सोबत खूप मोठे मोठे काळजीचे कारणं असतात पण ते आमच्याकडे आहेत सा सामाजिक कार्यकर्ते वगैरे बजरंग दलचे अध्यक्ष हे स्वतः जाऊ शक ह्यांच्याकडे ते गेले तर हे त्यांना स्वतः नेऊ शकतात ॲम्बुलन्सची सोय करून देऊ शकतात